एखाद्या झाडाचं मुळासकट जर आपण त्याची एक फांदी वगैरे सेपरेट केली आणि ती दुसऱ्या जागी लावली तर त्याचं तिथे नवीन झाड तयार होतं किंवा तिथे नवीन रोप तयार होतं आणि त्यामुळे आपण एकाच प्रकारचे अनेक प्रकार आपण निर्माण करू शकतो त्यासाठी असं विशिष्ट असं काही तंत्र नाही आम्ही ते फांदी तोडून किंवा मूळ सेपरेट करून मूळ वेगळं करून असेच आम्ही त्याचं रूपांतर करतो आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी लावून त्याची जोपासना करतो